हॅलो सर मी तुमच्या वाहतूक एजन्सीमधून सकाळी एक कॅब बुक केली होती पण ती कॅब मला आता काही कारणास्तव रद्द करायचे आहे ते कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो ते कारण असं आहे की मला फिरायला जायचं होतं पण माझ्या परिवारासकट परंतु असं झालं की आता माझ्या बॉसने मला बोलवलेलं आहे ठाण्यामध्ये माझी मीटिंग आहे तर मला तिथे बोलवलेलं आहे त्यांनी आणि मला तिथे जाणं खूप आवश्यक आहे आणि मी म्हणजे काय झालं आहे की मी रद्द पण करू शकत नाही आहे कारण की ज्याच्याकडे मी बुक केली होती त्याच्या त्याला मी आगाऊ पैसे दिले होते पण तो आता काही फोन उचलत नाही आहे तर तुमच्या वाहतूक एजन्सीमधून त्याला थोडीशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा आणि मी जे आगाऊ पैसे दिलेले आहेत त्याला मी ॲडवान्समध्ये त्याला साडे सातशे रुपये ॲडवान्स केले होते तर ते मला आगाऊ पैसे रे म्हणजे त्याला वापस करायला सांगा अशी मी विनंती करतो धन्यवाद